हॅलो

हा हा

सांगतो ना तुम्हाला जसं आता कुठे महाराष्ट्र दर्शन करायचं आहे ना महाराष्ट्र दर्शनसाठीचा पुणे झालं मुंबई झालं इथे चांगले प्लेसेस आहेत तर विदर्भात ना अष्टविनायक आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर विदर्भातलं छोटं अष्टविनायक आहे दुसरं पुण्यामध्ये दगडूशेठचा गणपती आहे सिद्धिविनायकचं मंदिर आहे मुंबईला महालक्ष्मीचं मंदिर आहे चौपाटी वगैरे आहे बीच वगैरे आहे फिरायला मुंबईला पुण्या साईडने गेले की तुम्हाला पुन्हा जुन्या काळातले किल्ले वगैरे आहे आणि शेड्यूल म्हणजे बघा आता कसं आहे की जास्त जास्तीत जास्त हिवाळ्याच्या सीझनमध्ये फिरण्यासाठी चांगलं राहील उन्हाळ्यात जर आले तर तुम्हाला क किल्ले वगैरे चढायला उन्हाच्याने त्रास होईल हिवाळ्यात कसं मोसम थंड राहते तो हिवाळ्याचं जास्त पर्यटक राहतात आणि जसं दिवाळीनंतर या दिवाळीच्या पहिले जो हिवाळ्याचा सीझन असतो त्या पिरेडमध्ये जास्त पब्लिक राहतात गर्दी राहतात उन्हाळ्याची मग तो उन्हाळ्याची म्हटलं थोडी ऊन जास्त राहते इकडे ते उन्हाच्यानं थोडं फिरायला त्रास जाते चालेल

हा जसं आता तुम्ही आमच्या तुम्ही जर आपण जाय यवतमाळ साईडला गेले यवतमाळ और वरच्या साईडला गेले त्या साईडला माहूरचा एक गड आहे तीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे माहूरचं मंदिर ते पण सुद्धा फिरण्यासारखं आहे तिथे पण जुन्या काळातले किल्ले आहेत दोन आणि तिथे भाविकांची खूप गर्दी राहते आणि तिथे जास्तीत जास्त नवरात्रात वगैरे जास्त गर्दी राहते बाकी टाईमला कमी गर्दी असते पण नवरात्र जे असतं आपलं पावसाळ्यात हिवाळ्याचं आणि चैत्रातलं नवरात्र उन्हाळ्यातलं अशा टाईमला तिथे गर्दी जास्त राहते तर ते पण तुम्ही चांगलं करू शकता चालेल चालेल ठीक आहे हो